हॅलो नमस्ते मॅडम मी करुणा बोलते आहे मॅडम मला डान्स क्लासेसबद्दल विचारायचं होतं तर आपल्याकडे कुठले कुठले डान्स क्लासेस आहेत मला माझं कॉलेज सांभाळून डान्स क्लासेस करायचं आहे

अच्छा मला की नाही थोडंसं माझं वजन पण कमी करायचं होतं आणि मला शिकायचं पण होतं तर झुम्मा आपल्याकडे होतो ना आपला झुम्मा डान्स क्लास तर ते मला हा तर ते मला लावायचं आहे तर त्याची फीज काय आहे आपल्याकडे अच्छा आणि टायमिंग काय राहणार आहे याचा मोठ्यांसाठी दोन ते पाचच्या मध्यात ना अच्छा बरं तर हे जे आहे मला थोडंसं तुम्ही ॲड्रेस सांगता का तुमचा हा क्लास कुठल्या साईडला आहे अच्छा ठीक आहे तर मी असं करते मॅडम की मला हा क्लास लावायचा तर आहेच झुम्मा तर मी तुम्हाला सोमवारी येऊन भेटते आणि सोमवारी तुम्ही मला याची एक प्रॅक्टिस पण दाखवाल मला की एक डेमो से डेमो दाखवाल की कशा प्रकारे करतात ते

हो हो मी येण्याच्या आधी तुम्हाला एकदा फोन करते तर त्या दरम्यान मग मला तुम्ही सांगा ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे थँक यू मॅम